हॅलो संज्योत संज्योत कुलकर्णी ना मी संगीता खाडे बोलते आहे मला कळलं की तुमच्याकडं घरकामासाठी बाई हवी आहे मग काय म्हणजे मला सं सुनी सुनीतानं सांगितलेलं हां सुनिता माझी लांबची पाहुणी आहे तिनं म्हटली की तिथं कामाला म्हणजे त्या तुमच्या सोसायटीमध्ये कामाला हवी आहे कारण मी तिथंच देसायांकडं आणि कुलकर्ण्यांकडं कामाला आहे तरी झाली की दहा बारा वर्षं झाली केर फरशी आणि भांडी पण भांड्याचं एक टाईमच हां दोन टाईम काय मी येत नाही भांडी आणि भाजी वगैरे चिरून ठेवणे कणिक मळून ठेवणे ही कामं माझ्याकडं आहेत हां स्वयंपाक वगैरे पण करते नाही नाही स्वयंपाक वगैरे पण करते म्हणजे ते ते वेगळे आहेत म्हणजे ते इकडं बाहेर हां दर वेगळे आहेत आणि ह्या सोसायटीमध्ये नाही आहे दुसऱ्या सोसायटीमध्ये त्यामुळं मग व्या तेच मला सुनीता म्हटलेली की तुम्हाला फोन करून बघा म्हणून की न आहे का बरं भांड्याला भांड्याचे हजार रुपये होय आत्ता सध्या तोच रेट चालू आहे कारण म्हणजे कसं आहे तुमच्याकडं पाहुणे वगैरे येणार मध्येअधे बरोबर त्यावेळेला तेव्हा वेगळे म्हणजे मग म्हणजे तुमचे जर पाहुणे वगैरे नसतील आणि तुम्ही बरं बरं कारण कसं आहे माझा रेट आत्ता सध्या म्हणजे कारण मी पाहुणे वगैरे आल्यावर मग वाढवत नाही जास्त कुणाचं काय पण आधीच मग माझा बरं आठशे देत होता तुम्ही बरं बरं बरं बरं चालत आहे बरं

ओके ओके म्हणजे तुम्हाला कपडे वाळत घालायसाठी पण आणि ह्याच्यासाठी पण म्हणजे मग कधी कधी बेडशीट वगैरे तर लागले तर धुवायला वगैरे ओके हां हां हां कसं आहे मॅडम क आ आधीच आज व्यवस्थित सांगितलेलं बरं असतं आहे हो नंतर कसं होत आहे थोडे दिवसानंतर पगार वाढवा पगार वाढवा म्हणणार आ्ही मग त्यावेळेला तुम्ही म्हणणार की नाही आत्ताच तर लावले आणि लगेच कसा पगार वाढवू हां म्हण म्हणून मी म्हणत होते की मग हात हात म्हणजे बाराशे रुपये टोटल के म्हणजे तुमच्या ह्याचे भांडी आणखी कपडे वाळत घालणे किंवा हे बाकीचे कामं किरकोळ तेवढ्याची चालतील म्हणजे मग

केर फरशीचे पण बा वेगळे होतील हां अच्छा बरं बरं बरं बरं मग ते रोज केर फरशी आणि ह्याचे तरी आणि आठशे नऊशे रुपये होणारच म्हणजे त्याचे पण त्यामुळं मग स्वयपा म्हणजे तुमच्याकडं प्रॉपर रोज स्वयंपाक करायचा आहे का एकवेळचा एकवेळचा स्वयंपाक बरं बरं पोळ्यांचे मी बाराशे रुपये घेते पोळ्या करायचे आणि भाजी वगैरे तुम्ही म्हणजे म्हणजे शक्यतो मी पाहुणे वगैरे आले की त्याचा हे करत नाही वेगळं असं पण जनरली म्हणजे भाज्या चिरून म्हणजे आत्तापर्यंत माझ्याकडं पोळ्या करणे आणि भाजी बिजी नुसती चिरून बिरून ठेवणे एवढंच सध्या मी करते आहे पोळी भाजीचं काम आहे ते बरं हां म्हणजे पूर्ण पोळीभाजीचा स्वयंपाक आहे ओके ठीके ठीक आहे मग ते मी तुम्हाला सांगू किती होतील ते नंतर म्हणजे येऊन

चालेल चालेल म्हणजे मग हां बरं नाही नाही माझी सुट्टी बिट्टी काही नसते आणि टाईमचं माझ्याकडं बरोबर सांगून त्या घेणार हां सांगून घेते आणि वेळेत येऊन काम करून जाणार

ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मग भेट मग येऊन जाते मी घरी ठीक आहे ठीक आहे चालत आहे संध्याकाळी पाचनंतर चालेल ना तुम्हाला हां मग ठीक आहे येऊन जाते ओके हां अच्छा हां बाय